मी आत्तापर्यंत लाईवला लाईव नाही काढलं स्थिर मॉडेल पण सेटअपमधून चित्र काढले आहे जसं की बकेट आणि नारळाचे नारळ हे मी का चूज केलं तर ते खूप कठीण प्रकारचं असतं आणि दिसायलाही खूप छान दिसतं आणि काढण्यातही खूप सोपं जातं काढायलाही सोपं आहे आणि त्याच्यात कलर वगैरेही जास्तीचे काही नाही आहेत त्याच्यामुळं सोपं जातं आणि कमी वेळातही होऊन दे होऊन जातं दिसायलाही खूप छान अशा प्रकारचं ते दिसतं नारळ अनेकदा पूजेत वापरला जातो जसं की सांस्कृतिक वगैरे बकेट बकेट बकेटाचंही चित्र घेतलं होतं मी त्यामध्ये बकेट ही अशी खूप काही अवघड नसते काढण्यासाठी दोन एक दोन कलरमध्ये होऊन जाते त्यात कलरची जास्त गरज नाही पडत आणि छान अशीही दिसते ते पण पवित्रतेचं किंवा सांस्कृतिक दृश्य असं ठरवू शकतो आपण बकेटेला पाणी शिंपडण्यासाठी अभिषेक घालण्यासाठी बकेटेचा यूज केला जातो खूप अशा ठिकाणी बकेट यूजसाठी येते हे मानवी बनावटीचं साधन आहे जे पाणी घेण्यासाठी उपयोगाला येतं